हां तर कृषी आमचे शेतीचा जो व्यवसाय आमचा आहे या शेती व्यवसाय वाढवण्यासाठी तर तर आम्हाला काही तिकडून काही कृषी खात्याने काही सुलभ माहिती पुरवली तर नक्कीच आम्ही या शेतीचा आणखी श शेतीमध्ये उत्पन्न जास्ती काढण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आम्हाला म्हणजे उत्पन्न जास्ती मिळेल आणि शेती का करण्यासाठी आणखी थोडे आम्हाला उत्साह शेती करण्यासाठी थोडासा उत्साह वाढेल तर त्यासाठी थोडीशी माहिती मिळाली तर बरं दुसरी गोष्ट म्हणजे शेती आता शेती बोललं तर आमच्यात थोडी शेती आहे ती आमची खाऱ्या पाण्यात थोडी भिजते तर ते तिथे थोडासा काहीतरी त्या खाऱ्या पाण्यामध्ये काहीतरी बंद व्हाय होण्यासाठी किंवा खारा पाणी आलं तरी तर काही ती शेती आमची नापीक होते तर त्याकरता कुठला जर अजून काही काही उत्पन्न होत असतील किंवा शेती तर आता सध्या आमची भातशेती पिकते ती भात शेती पिकून आणखी जर पारंपारिकरित्या आणखी जर वाढीव जे होत असेल दुसरं कुठले उत्पन्न त्यात तर ती जर माहिती मिळाली तर आणखी जरा सोयीस्कर जाईल शेतकऱ्याला आम्हाला आणि त्यासाठी आम्ही नक्कीच मग शेतीचं कष्ट जास्ती वाढवून उत्पन्न जास्ती करण्याचा प्रयत्न करू आता दुसरी गोष्ट आता सध्या शेतीमध्ये आम्ही रासायनिक खते म्हणजे खतांचा वापर करतो तर अजून आमच्या शेतकऱ्याला कृषीकडून जर दुसरं काही नवीन कुठं काही हे असेल तर त्याची माहिती मिळावी दुसरे खतं आता निघाले आहेत दुसरे बं बं बियाणे नवीन आले आहेत चांगले पिकाचे चांगले तेच तेच ते आमच्या जर अव्हायलेबल झाले तर आणखी आम्हाला शेतकऱ्याला थोडीशी मजा येईल नक्कीच तर त्यासाठी जर काही थोडीशी माहिती या शासनाने किवा आपल्या या कृषी खात्याने आम्हाला द्यावी एवढीच विनंती